फुलांची काळजी किंवा झाडांची काळजी घेताना मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकावं आपल्याला काही माहिती असते काही माहिती नसती त्याच्यामुळं लगेच तर रोप लावलं की त पाणी भर ब भसकन टाकायचं नाही त्याचा आळ बाजून वातींचं आळ आळन करायचं चांगलं आणि त्यामुळं झाडं राहतात चांगले पा कमी कमी पाणी टाकायच सध्या मोठं वाढोस्तर थोडं त्या नंतर मग मुलांना हात लावणे असं ठेवावं लागतं त्याच्यामुळं ते झाड वाढतं अजून क त्याच्यामुळं कोणते म मदत का सांगं करायची असल तर मोठे लोकं सांगेल त्याचंप्रमाणे ऐकायचं काही माहिती असते ना काही माहिती नसते फुलांची किंवा झाडांचे मोठे मोठे झाडं तर लावू शकत नाहीत फुलं लहान लहान झाडं लावू शकतो घरात आणि त्याची वाढ जास्त नसते ना मोठी नसते आणि त्याला कट करावं लागतं त्याची कटिंग करायची त्याची वाढ होते फुल येतो त्याला त्याच्यामुळं त्याची काळजी घ्यायची आणि त्याच्यामुळं ते झाडे छान वाढतं आणि दिसायला सुंदर दिसतं फुलं हे येतात देवानं फुलं होतात अजून सगळं असं प्रकार होत असते वडील सगळ्यांनी सांगितंं ऐकायचं आणि करायचं काही माहीत नसते ना लोकं असं सांगतात खत टाका फलानं टाका ते खत टाकायचं कोणी औषध देते कोणी घ घरचं खत तयार केलेलं देते त्यामुळं ते टाकलं की फुल झाड वाढलं की मग छान वाटतं आपल्याला घरात छान वाटत नैसर्गिक पाहायला ही छान वाटतं सगळं असं करून आनंद मिळतो त्याच्यात अज अजून त्यामुळे प्रसन्नही वाटते घरात आणि आनंद ही मिळतो